मला एक छोटं पुस्तक पूर्ण करण्यासाठी सलग जर बैठक केली तर एक साधारण दोन तासामध्ये मी पुस्तक वाचू शकते आणि सलग मी दोन ते तीन तास पुस्तक वाचू शकते पूर्वी किर्लोस्कर किंवा किशोर असे मासिकं यायचे म्हणजे मी खूप वाचत होते चांदोबा सुद्धा माझ्या लहानपणी मी खूप वाचलेला आहे आणि मला जास्त सुधा मूर्तींचं आत्मचरित्र आवडतं आणि त्यांचं डॉलर बहू हे पुस्तक पण मी वाचलेलं आहे आणि त्याच्यानंतर वाईज अदरवाईज नावाचं एक त्यांचं सदर होतं जे की रोज पेपरमधून दर आठवड्याला पेपरमधून येत होतं आणि त्याचं त्याचं पूर्ण कलेक्शन म्हणजे वाईज अदरवाईज हे सुधा मूर्तींचं पुस्तक मला खूप भावतं छोटे छोटे प्रसंग आहेत रोजच्या आपल्या अनुभवामधले त्यांनी कथन केलेले आहेत सुधा मूर्तींची लेखणी खरंच सहज सुलभ चालते जी की त्यांच्या अनुभवावरती आधारित असते आणि काळाच्या कसोटीवरती उतरलेली असते मी असं काही ठरवत नाही की आपल्याला हेच वाचायचं आहे पण कादंबरी आणि मासिक हे माझं जास्त आवडीचं साहित्य आहे की ज्याला एक लिंक लागते आणि सलग आपण वाचू शकतो असे ही दोन साहित्य मला खूप आवडतात